हां नमस्कार मी मानसी बोलते आहे मला न्युट्रिशनचं प्लॅन हवं होता जरा मला डाएट प्लॅन हवा आहे त्यासाठी फोन केला मी माझं वय छप्पन आहे मी वेगन आहे वजन माझं सत्तर किलो आहे हो हो हां रक्त तपासणी मी केली आहे प्रोटीन आणि बी टेलची कमतरता दिसून आली हां मल

हां त्याच्यासाठी मला डायट प्लॅन हवा आहे मग पण मला दून दूध आणि अंड चालत नाही म्हणून मला व्यवस्थित एक डाईट प्लॅन हवा आहे

हो हो मी तयार आहे पण असं सा म्हणजे हा मला सारखा प्रॉब्लेम होतो बी ट्वेल कमी होण्याचा तर ते तसं का होतं मग हां हां हां हां मग व्हिटॅमिन डी पण कमी आहे मग ते कसं वाढवता येईल हो हो

मी काम करते तर ती धावपळ असते मग त्यामुळं मला जेवणाचे पथ्य पाळणं अवघड होईल आणि उन्हात नाही मी अशी दहा पंधरा मिनटं सकाळचा वेळ वाया घालवून थांबू शकत तर काही उपाय करता येईल दुसरा

बरं मग व्यायाम कसा करावा मी थोडाफार योगा करते आणि चालण असतं मग बाकी काही आणि करता येईल व्यायामात हां मग मला वीस किलो तरी वजन कमी करायचं आहे आणि मग संडेला तुमचं हे सेंटर बंद असेल का बरं चालेल मग आपण भेटूया ओके हो चालेल